मुळातच मला वाचायला खूप आवडतं जेही काही समोर असतं तर ते वाचते मी म्हणजे अगदी कागदाचा तुकडा जरी असला मिळाला आणि पेपरचा एखादा रद्दीतला भाग तरी सुद्धा तो वाचायला मला जास्त आवडतो कारण त्यातून सुद्धा बरंच काही आपल्याला कळून जात असतं पण जसजसं लहानपणापासूनची ही सवय आहे आणि जसजशी मोठी होत गेले तशी मासिकं आणि खास करून दिवाळी अंक जे असतात ना तर ते वाचायला मला जास्त आवडतात कारण त्यामध्ये प्रत्येक अंक हा एका वेगळ्या विषयासाठी समर्पित असतो म्हणजे काही अंक असे असतात की त्या त्या वर्षी त्यांची एक थीम ठरलेली असते की यावर्षीचा अंक आपण या या विषयासाठी म्हणून समर्पित करायचा आहे कधीकधी पुरुषांच्यावर खास लेख असतात कधीकधी स्त्रियांच्यावरचे लेख असतात कधीकधी एखाद्या सामाजिक घटनेबद्दल त्याच्यामध्ये मत प्रवा मतं प्रदर्शित केलेली असतात त्यामुळं अनेक दिवाळी अंक असे आहेत की जे खरोखरच वाचनीय असतात पण त्याचबरोबर अनेक दिवाळी अंक असे असतात की जे अत्यंत फुटकळ पण असतात की त्याच्यामध्ये का हा दिवाळी अंक यांनी काढला असं वाटावं इतके पण ते फुटकळ असतात आता मासिकं वाचायला आवडतं का असा जेव्हा प्रश्न आला तेव्हा हां मला मासिकं वाचायला आवडतात याचं कारण म्हणजे की जे मासिक याचाच अर्थ असा आहे की दर महिन्यातून एकदा प्रकाशित होणारं ते मासिक बरोबर तर त्यामुळं दर महिन्यामध्ये काय काय घटना घडलेल्या आहेत याचा एक सारांश आपल्याला या मासिकांमधून मिळतो दुसरी गोष्ट एखादी सलग असलेली जर का कथामाला असेल तर ती एखाद्या मासिकानं जर का चालू ठेवलेली असेल तर तीही आपल्याला छान आपलं मनोरंजन त्यातून होऊ शकतं तिसरी गोष्ट म्हणजे की मासिकामध्ये प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या लेखकांना आपल्याला वाचायला मिळतं असं नाही आहे की पुस्तक म्हणजे एकाच लेखकाचं पुस्तक होऊ शकतं पण मासिकामध्ये वेगवेगळे लेखक असतात त्यामुळं त्या प्रत्येक लेखकाची शैली वेगळी असते प्रत्येकाची लिहायची पद्धत त्याचा विचार करायची पद्धत ही वेगवेगळी असल्यामुळं ते मासिक सगळं जर का बघायला गेलं तर एक छान असं म्हणजे आपण म्हणतो ना की एखादा पुष्पगुच्छ दिल्यासारखं की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगाची फुलं आहेत आणि त्यांना तो सजलेला पुष्पगुच्छ कसा असतो ना तसं हे मासिक असतं आणि म्हणून मला मासिक हे आव वाचायला आवडतं आता आवडतं मासिक कोणतं आहे आणि ते कधी वाचायला सुरुवात केली असा जर का प्रश्न असेल तर हल्ली मुळातच मासिकांची संख्या कमी झालेली आहे पण पूर्वी जेव्हा मी वाचायची तर तेव्हा किस्त्रीम हा दिवाळी अंक होता पण स्त्री मनोहर किर्लोस्कर स्त्री मनोहर असे तीन अंक निघायचे आणि ते मला वाचायला खूप आवडायचं कारण त्याच्यामध्ये एकतर सामाजिक भान असायचं महिलांच्यासाठी म्हणून काही विशेष लेख त्याच्यामध्ये असायचे कथा असायच्या सुंदर कविता त्यामधून यायच्या आणि त्यामुळं ते संपूर्ण परिपूर्ण अशी ही तिन्ही मासिकं होती त्याच्यानंतर अजून एक हिंदीमधलं धर्मयुग नावाचं साप्ताहिक होतं खरं तर ते पण ते सुद्धा मला वाचायला आवड आवडायचं इलुस्ट्रेटेड विकली म्हणून एक अर्थात ते वकली म्हणजे परत हे परत साप्ताहिकच आलं हे इंग्रजी असायचं तर ते वाचायला आव आवडायचं आणि मासिक म्हणता येणार नाही पण दिवाळी अंक जर का म्हणाला तर मला सगळेच दिवाळी अंक आवडतात हां काही अंक दुर्लक्षित करते मी पण खास करून जे संग्राह्य असतात तर असे आवडतात काही हल्ली पेपर पब्लिकेशन्स जे आहेत तर ते स्वतःचे असे वेगळे अंक काढतात आणि वर्षभरामध्ये छान मान्यवरांच्याकडून त्यांनी ते सगळे अंक त्याच्यामध्ये लेख आलेले असतात पण त्याहीपेक्षा मला पूर्वी एक मासिक खूप आवडायचं जे आता पूर्ण बंद झालेलं आहे आणि ते म्हणजे दक्षता नावाचं एक मासिक असायचं पोलिसी गुन्हेगारांच्यावर आधारित असं ते एखाद्या गुन्ह्याचा शोध कसा लागला बाबा काय लागला आणि त्याच्यामध्ये ती पूर्ण केस त्यांनी दिलेली असायची की यांनी यांनी तक्रार केली यांनी यांनी हे हे पोलिस होते आणि ह्यांनी ह्यांनी त्याचा असा अशा पद्धतीनं शोध लावला आणि खरोखरच ते वाचत असताना खूप छान वाटायचं त्यामुळं दक्षता हे माझं आवडतं मासिक होतं आणि ते आजही जरी मला कुठं वाचायला मिळालं तरी मी ते नक्की वाचेन